मी एखाद्याला माझी स्वतःची बाग लावायला मदत केली आणि मला त्याचा खूप खूप काही अनुभव आला जसं की त्या बागातील झाडे फळे आणि खूप काही खेळ आहे ते एकदम छान प्रकारे एकदम छान आणि खूप काही प्रकारे वाढत जाते त्यामुळे मी खूप काही टिप्स दिल्या आणि याला या छंदाचा मला आवड आहे आणि त्या छंदाचा आवड आवडीमुळे मी माझ्या जे टीप्स आहे त्यात त्या प्रक्रियासाठी दिलेले आहे की बागेत जसं की झाडे कसे उगवायचे कशा प्रकारे लावायचे आणि लोकसंख्या कशी येतीन बागेमध्ये ती खूप काही मदत करत असते